नमस्कार मी सौरभ राजू साने बोलतो आहे सर हो स सर गुड मॉर्निंग सर सर आमचं जे पाण्याचं बिल होतं म्हणजे त्यावर आम्हाला जी रक्कम आहे त्यात म्हणजे विसंगती दिसते आहे सर हो सर सर सर तुमचं नाव काय सर हो सर सर म्हणजे जे आमचं बिल होतं का नाही पाण्याचं तर ते म्हणजे पाणी एवढं सर आम्ही वापरत नाही आणि त्यात बिल खूप जास्त येतं आहे हो सर म्हणजे ॲक्च्युली आम्ही फक्त ती पाणी वापरण्यासाठी वापरतो आहे आणि आम्ही घरात सर माझी आई आणि मीच असतो सर हो आणि ती एवढं पाणी घरात कोण वापर पण करत नाही तरी पण एवढं बिल येतं आहे हो सर आणि हो सर मी तुम्हाला सर ह्या नंबरवर माझा क खाते क्रमांक आणि मागचं जी बिलिंग सायकल होती ती सगळं माहिती तुम्हाला देतो सर म्हणजे मागचं जी बिल आलं होतं ती सगळी तुम्हाला माहिती आणि माझा खाते क्रमांक तुम्हाला मी आता व्हॉट्सॲप करतो सर आणि हो स मला कळवा सर तेवढं म्हणजे कुठं काय प्रॉब्लेम आहे कसं काय होतं आहे हो सर सर आत मला सर म्हणजे सर एवढं बिल तर यायला नव्हतं पाहिजे होतं ते बिल खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे सर हो सर अगदी म्हणजे पहिल्यांदा कधीच असं बिल आलं नव्हतं याच्या अगोदर की असं कधी एवढं बिल आलं नव्हतं या वेळेस अचानक एवढं मोठं बिल आलं सर हो सर हो सर चालतं आहे सर थँक्यू सर ओके सर हॅव अ गुड डे सर हो सर थँक्यू सर